आधीच्या काळामध्ये जसे आपण खादीचे कपडे जास्त वापरत होते लोकं उन्हाळ्यामध्ये आणि नेहमीसाठी पण खादीचे कपडे वापरायचे आता ते खादीचे कपडे मिळणे आता शक्यच नाही आहे मिळतच नाही आता आपण ते टेरिकॉट कॉटन हेच जास्त वापरतो आणि हस्तकला म्हणजे जसं एम्ब्रॉयडरी आहे साडीवर कलाकृती काढायची असली तर आपण डिझाईन काढून कलाकृती काढू शकतो ब्लाऊजवर पण कलाकृती आपण काढू शकतो आणि असे म्हणजे प्रत्येक अशा कपड्यांवर आपले जे नेहमीचे सुुद्धा आणि लग्नाला वापरण्याचे जे कपडे असते त्यांच्यावरसुद्धा आपण अशी हस्तकला काढलेली असते किंवा आपण काढू शकतो